हां आपल्या घरामध्ये नवीन बांधकाम केलेलं आहे तर मला घरामध्ये मिक्सर घ्यायचा आहे तर तो कुठल्या कंपनीचा चांगला राहील ओके ठीक आहे त्यानंतर फ्रीज किती लिटरचा ठीक राहील ठीक आहे त्यानंतर कूलर वगैरे म्हणल्यानंतर म्हणजे खूप आहे येसी का बरं हो ठीक आहे आत्ता सध्या भारतात निर्मित होणाऱ्या वस्तू करून चांगल्या उत्तम प्रतीच्या आहेत हे ठीक आहे तुमचं म्हणणं त्यानंतर बाकीच्या ज्या वस्तू आहेत आपल्यासाठी मॉब लागणारा त्यानंतर दिवाण त्यानंतर वॉड वॉडरोबे आहे इनवर्टर ह्या पण मग कुठल्या कंपनीच्या घ्यायच्या